मला तत्वज्ञान या वर्गातली पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि आयुष्यभर पुस्तकाचे वेगवेगळे जरी पर प्रकार असले तरी मला तत्त्वज्ञानात्मक पुस्तकं वाचायला आवडतात आणि मी आता अलीकडेच वाचलेलं पुस्तक आहे ते म्हणजे मनाचं व्यवस्थापन अतिशय सुंदर असं पुस्तक आहे मी तर सल्ला देईल की सगळ्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे